मला वाटतं की महाराष्ट्र राज्यामध्ये कोकण हा प्रदेश जो आहे तो फिरणं फार गरजेचं आहे आणि तिथे जायलाच हवं कारण कोकणाची संस्कृती ही सर्व जगामध्ये खूप उच्च दर्जाची संस्कृती आहे असं मी म्हणेन आणि मला अभिमान आहे की मी कोकणी असल्याचा कारण आमच्या कोकणामध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात आमच्या कोकणामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत की कोकणी माणूस सगळ्यात महत्वाचं म्हणजे निसर्गाशी हात जुळवून काम करणारा माणूस असल्यामुळे त्याला निसर्गसंपन्न कोकण बहाल झालेलं आहे आणि कोकण हे दुसरं स्वर्गच आहे आता राज्यामध्ये जर आपण पहायला गेलं तर तळकोकण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढं अप्रतिम सागर किनारे आहेत त्याच्यामध्ये आचरा बीच आहे आचरा बीच अतिशय स्वच्छ सुंदर असा आचरा बीच आहे तोंडवळी बीच आहे मोरवे बीच आहे त्याचबरोबर तळाशील बीच आहे वेंगुर्ल्यामध्ये भोगवे बीच आहे ही अतिशय सुंदर अशी निसर्गरम्य ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी आपल्याला जायलाच हवं कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर एक आल्हाददायक आनंद आपल्या मनाला मिळतो त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजाने बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला पण सिंधुदुर्गात मालवण या समुद्राच्या ठिकाणी आहे चारी बाजुने समुद्र आणि मध्ये किल्ला अशी त्या किल्ल्याची रचना आहे आणि अतिशय सुंदर असं विलोभनीय दृश्य आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गडाचं दिसतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर त्या ठिकाणी आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ठिकाणी त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या पायाचे ठसे देखील आपल्याला तिथे आढळतात इतर कोणत्याही किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर देखील जी त्यांची राजधानी होती त्या किल्ल्यावर देखील शिवाजी महाराजांच्या हाताच्या पायाचे ठसे नाहीत म्हणजे अशी दैदिप्यमान कामगिरी करणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपलं राज्य किंवा आपली कीर्ती संपूर्ण भारतभर भारतातच नव्हे तर अतिशय विदेशामध्ये देखील त्यांची कीर्ती संपूर्ण जगात त्यांची कीर्ती आहे असा जाणता राजा आणि त्या जाणता राजाचं एकमेव मंदिर आणि त्यांच्या हातापायाचे ठसे आणि त्या त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला तो भाग म्हणजे कोकण प्रदेश हा कोकण प्रदेश हा मालवणी मुलुख प्रत्येकाने पहायलाच हवा मालवणी जेवण हे अप्रतिम म्हणजे तिरफळा घालून केलेली बांगड्याची कढी असेल फ्राय मासे असतील वेगवेगळ्या प्रकारचे सुकामेवा असेल फूड प्रोसेसिंग असेल जगप्रसिद्ध देवगडमधला हापूस आंबा असेल या सगळ्या निसर्गसंपन्नतेची लयलूट करणारा आणि एक बहारदार असा स्वर्गच ज्याला आपण म्हणू असा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही जी काही ठिकाणं आहेत या ठिकाणी आपल्याला गेलंच पाहिजेत जर आपण जन्माला आलो आहे तर आपण आलंच पाहिजे आचऱ्याला गेलंच पाहिजे त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याला पण गेलंच पाहिजे त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचे तिथे स्कूबा डायमिंगचे प्रोजेक्ट राबवलेले आहेत अतिशय निसर्गसंपन्न अशी भात शेती सीझनल हंगामी भातशेती आपल्याला तिते पहायला मिळते तिथला शेतकरी अतिशय समृद्धतेने जीवन जगतो कारण भात शेती ही पावसाळ्याच्या हंगामात आहेत त्याचबरोबर बागायती शेती पण केली जाते आणि ही बागायती शेती डोळ्यांना सुखदायक आहे एक अर्थार्जनाचं खूप चांगल्या पद्धतीचं साधन म्हणून तिथले लोक अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगतात एक सस्टेनेबल लाईफ किंवा एक शाश्वत जीवन ज्याला आपण म्हणतो जरी प्रदूषणमुक्त त्याच्यानंतर कॉन्क्रेटमुक्त जंगल अशी हिरवीगार जंगलं तिथे आढळतात चांगला प्राणवायू सकस आहार आणि चांगली संस्कृती तसंच मालवणी माणसाच्या आदरित आदरातिथ्य करणारं एक मोठं मन म्हणून ते जे आपल्याला गाणं तिथे फेमस आहे की कोकणी माणसाच्या हृदयामध्ये भरली शहाळी म्हणजेच आपल्याला तिकडचा माणूस हा शहाळ्याप्रमाणे गोड आहे त्याच्या मनामध्ये येणाऱ्या पाहुण्यांबद्दल खूप चांगल्या पद्धतीच्या भावना आहेत आदरातिथ्य आहेत आणि हळूहळू पर्यटन स्थळं तिथली डेव्हलप होत आहेत आणि ही पर्यटनस्थळं जितकी डेव्हलप होत जातील जितक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या त्या ठिकाणी जाऊन त्याचा मनमुराद आनंद घेता येईल म्हणून मी तर असं म्हणतो की आपल्या महाराष्ट्र राज्यात भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि प्रत्येक तालुक्यांमध्ये असलेले निसर्ग सौंदर्य जे आहे हे मनाला भुरळ घालणार आहे म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येकाने जायलाच हवं प्रत्येकाने तिकडची स्थापस् स्थापत्यशैलीची वेगवेगळी मंदिरं आहेत जुनी मंदिर आहेत चांगल्या देवदेवतांच्या आख्यायिका आहेत आणि बऱ्याच अशा खूप छान छान गोष्टी आहेत ज्या मनाला सुख देणाऱ्या आहेत डोळ्यांना सुख देणाऱ्या आहेत आणि आपलं आयुष्य समृद्ध बनवणाऱ्या आहेत अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नक्की आयुष्यात जन्माला आलात तर एकदा तरी जाऊन यावंच ही माझी प्रत्येक माणसाला विनंती आहे